हॅलो साई ट्रॅव्हल एजन्सी हा हा मला संदीप आहे ना माने तुमचा रेफरन्स दिला आहे हां तर आम्हाला कोकणचा दौरा करायचाय म्हंजे मी आणि आमचे चार विद्यार्थी आहेत तर त्याच्यासाठी हां तारीख ना पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे मला वाटतं सोमवार मंगळवार आणि बुधवार असा दिवस येतो ते मग आणि सोमवारी सकाळी पाहाटे पाच वाजता निघायचंय त्याच्यानं आणि सोमवारी राहायचंय मंगळवारी राहायचंय आणि बुधवारी दुपारी साधारण अडीच तीलला तिकडून निघायचं आहे असा प्लॅन आहे तं तुमच्याकडे काय गाड्याचे ऑप्शन्स कोणते हां पण जरा मोठी कार लागेल कारण का आमच्याकडे काही म्हणजे तिकडे जाऊन आम्हाला सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करायचे आहेत तर त्याच्या बॅग्स आणि काही थोडंसं कोल्ड स्टोरेजमधून तिकडची सगळी सॅम्पल्स आणायची कॅरियर असेल ना आणि गाडीवरती तुमचे चार्जेस कसे आहेत म्हणजे पर माईल आणि ड्रायवरचे चार्जेस वगैरे काय आहेत ते तुम्ही मला पाठवाल का म्हणजे मी तुम्हाला माझा ईमेल आयडी पाठवते आता हा व्हॉट्सअपवर आहे ना हा नंबर ह म्याच्यावरच तुम्हाला मी माझा ईमेल आयडी पाठवते तुम्ही जरा डिटेल्स पाठवून द्याल का त्याचे हां आणि मुख्य म्हणजे ड्रायवरला काही व्यसन विसन नाय नं ते बघा कारण कॉलेजची मुलं आहे माझ्या बरोबर तर म्हणजे क्लीन डाय तशा तशा दृष्टीने क्लीन ड्रायवर असा वापेक्षा आहे अफकोर्स आणि थोडासा तो खाटाचा वगैरे पण भाग आहे ना एरिया आहे त्यामुळे टेक केअर ऑफ दॅट ठीके मी तुमच्या ईमेलची वाट बघते मला जरा हे डिटेल्स कळवा आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस तारीख सांगितली ना हां ओके ओके दे बाय बाय